तर आमच्या गावात जेव्हा एखाद्याले कुत्रा चावते तर सगळ्यात पहिले आम्ही त्याचा तो घाव पुसतो मग त्याले दवाखान्यात नेतो दवाखान्यात मग त्याला इंजेक्शनं लावून आणतो न इंजेक्शना लावून आणल्यावर तर त्याला पाण्यापासून दूर ठेवाय लागते म्हणजे तो मग नळाचे पाणी राव की पावसाचे पाणी राव त्या पावसापासून दूर राहायला पाहिजे त्याला तेलाचं खायसाठी नाही देऊ शकत तेलापासून दूर ठेवा लागते फक्त तेवढंच नाही तर त्याचा घाव आहे त्याला तर आगीपासूनही दूर ठेवा लागते तर अशी काही पद्धत आहे तर जो घाव राहते त्याच्यावर आम्ही निंबाचा पाला लावतो निंबाच्या पाल्याचा रस अजून एक पट्टीने बांधून ठेवतो मग ते निंबाचा पाला जेव्हा सुकून जाते त्याच्यानंतर त्याच्यावर हळदीचा लेप लावतो नं त्याच्या बादमधी मग आम्ही तो बी सुकू देतो तो हळूहळू घाव भरत जाते